भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतातून आपले बरेचसे जे धान्य आहे डाळी आहेत ते एक्सपोर्ट होतात आणि एक्सपोर्ट होतं म्हणजे दुसऱ्या देशातमध्ये आपण ते पाठवतो आणि चांगला भाव घेतो जसं गहू तांदूळ चना डाळ मूंग डाळ तूर डाळ त्याव्यतिरिक्त फळांमध्ये आपले आंबे आहे मोसंबी आहे संत्री आहे द्राक्ष आहे चिकू आहे केळी आहेत असे भरपूर फळं आपण निर्यात करतो भरपूर धान्य आपण निर्यात करतो आणि त्याच्यामुळे जो हा शेतीवर चालणारा जो बिझनेस आहे तो भरपूर वाढत आहे आणि बा आपल्या आर्थिक प्रगती तर शेतकऱ्यांची तर होतच आहे त्याबरोबर भारताचीही होते कारण आपण एक्स्पोर्ट केल्यामुळे आपलं जी डी पी रेट जो आहे तो वाढतो भारताच्या विकासामध्ये हे हे भरपूर महत्त्वाचं योगदान देतात शेत शेतीचा बिझनेस आहे तर आणि दिवसेंदिवस आपले शेतकरीपण तंत्रज्ञानाच्या वापर करून जे आपली अन्नाची क्वॉलिटी आहे किंवा आपल्या धान्याची आपल्या शेतीची जी क्वालिटी आहे ती वाढवत आहे वेगवेगळ्या प्रकारचे संसाधनं वापरत आहे डीप इरिगेशन स्प्रिंक्रलर असे वेगवेगळे गांडूळ खत वगैरे वापरण्यात येत आहे शेणखत वापरतात ऑर्गेनिक शेतीचा माल असतो त्याचा भाव वेगळाच मिळतो आणि रासायनिक खताचा पण वेगळा मिळतो दोन्हीप्रकारचे जे प्रॉडक्ट असतात ते आपले भरपूर देशांमध्ये नेहमी सतत आपण निर्यात करत असतो तर हे जे शेतीचा बिझनेस आहे एक तर त्याचा वेग भरपूर वाढत चालला आहे आणि त्याच्यातून पैसापण चांगला येतोय आणि दुसऱ्या देशांमधूनपण लोक मार्गदर्शन घेतात आणि आपल्या देशातमध्येपण शेती म्हणजे शेतीसाठी चॅनेल्स पण आहेत चॅनेल वरपण चांगली माहिती मिळते किंवा गावोगावी किंवा प्रत्येक राज्यामध्ये कृषी संघटना आहे कृषी निवारण केंद्र आहे आपल्या सरकारी योजनापण आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो सबसिडी मिळते सोलार पण बऱ्याच ठिकाणी सबसिडी म दिल्या शेतकऱ्यांना जेणेकरून त्यांना म्हणजे पाणी वापरण्यासाठी त्या सोलार एनर्जीचा ते वापर करू शकतात चोवीस तास त्यांना पाणी मिळू शकते पाणी ते देऊ शकतात शेतीला कारण सोलार वर चालणारी सिस्टम आहे त्यांच्याकडे कारण इलेक्ट्रीसिटी कधी असते कधी नसते तर असं भरपूर चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजींचा वापर पण होतोय काउंसेलिंग योग्य प्रमाणात काउंसेलिंग होतंय आणि आपल्या शेतीचा विकास राज्यातील वाढत आहे